मी आधार कार्ड सेंटरवर गेलेला आहे तिथे माझे हाताचे ठसे दिलेले आहेत आणि त्या ठश्यांचा किंवा माझ्या आधार कार्डचा गैरवापर होत नाही ना ह्याची काळजी मला आहे